हां बोला हो मॅडम

अच्छा कधी पाहिजे मॅम तुम्हाला रूम हो मॅम आहे तुम्हाला सिंगल रूम पाहिजे की फॅमिली रूम पाहिजे म्हणजे ठीक आहे कधी पाहिजे मॅम तुम्हाला रूम नं ठीक आहे तुम्ही एकदा ऑनलाईन बुकिंग करून टाका मॅम हो मॅम मी तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड सेंट करते हो मॅम तुम्हाला नॉन एसीमध्ये नॉन ए सी पण मिळेल ए सी पण मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला नॉन एसीची रेंट तुम्हाला सतराशे रुपये पर डे लागेल आणि एसीची रूम जर पाहिजे असेन तर तुम्हाला ते अडीच हजार रुपये पर डे लागेल अच्छा ठीक आहे मॅम तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून टाका नाही मॅम सध्या तर अवेलेबल नाही आहे हां हो मॅम खाली तुम्हाला हां जेवणासाठी म्हणजे त्यातून खाली जेवणासाठी पण जाता ये खाली तुम्हाला हॉटेल पण आहे एक वेगळे पण हॉटेल आहे तुम्हाला किंवा तुम्हाला मग बाहेरूनही मागवता येईल हां चोवीस तास पाणी पण राहील अन् लाईट पण चोवीस तास राहील त्याचं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार हो मॅम गरम पाण्याची थंड पाण्याची वेगळी वेगळी सुविधा पण केलेली आहे तुम्हाला पाण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही

हां नाही नं आधी तुम्हाला बुकिंग करून द्यावं लागेल आणि पेमेंट पण करावं लागणार आहे मग तुम्ही ये येऊ शकता हां चालते नं तुम्ही ऑनलाईन बुकिंग केल्यावर तुम्हाला त्याच्यामध्येच ते कळून जाईल हो हो ठीक हो ठीक आहे मॅम धन्यवाद मॅम इव्हेन्टोला संपर्क केल्याबद्दल